हो मुलींनी खूप शिकलं पाहिजे जेणेकरून आपल्या पायावर उभ राहता आलं पाहिजे स्वतः म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून नाही न राहता शिक्षण शिक्षणानं काय होतं की आपला आत्मविश्वास वाढतो एकतर आणि समाजामध्ये कसं वावरायचं याबद्दलचं आपल्याला थोडंसं म्हणता म्हणता येईल की कॉन्फिडन्स येतो किंवा आत्मविश्वास मिळतो आपल्याला समाजात कसं वावरायचं किंवा आणि लोक लोकांचा पण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि मुलींनी तर शिकलंच पाहिजे कारण मुलींसाठी हे खूप गरजेचं आहे मुलींनी खूप शिकावं नोकरी करावी स्वतःचा पैसा कमावा आणि आजकाल मुलींच्या शिक्षणामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात मुली बाहेर ठेवायचं जेणेकरून हॉस्टेलवर ठेवणं करणं हेसुद्धा आजकाल पालकांसाठी खूपच म्हणजे काळजीची गोष्ट झाली कारण मुलींचे छेडछाडीचे प्रकार त्यांना त्रास देण्याचे प्रकार आपल्या समाजात खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत सध्या यावर पण आळा घातलाच पाहिजे आणि माझ्या बहिणीने काय किंवा माझ्या मुलीने काय प्रत्येकच बहिणीने आणि प्रत्येकाच्या मुलीने खूप शिकलं पाहिजे आणि त्या शिकल्यामुळं काय होतं आपलं जीवन समृद्ध होतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपला हा आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येकाने शिकलं पाहिजे